अगर तुम्ही मला रेसिपीबद्दल विचारणार तर रेसिपी एक अशी आहे माझ्याकडे की एखादा वेळी मी गावाला गेलो होतो गावाला एक गावठी कोंबडा होता त्या गावठी कोंबड्याला मी त्याला कापलं आणि त्याला एकदम सोलून घेतलं एकदम बॉइल पाण्यामध्ये त्याला डुंबून त्याचं अख्खं पूर्ण सालपट काढलं मी त्यानंतर मी आपली एकदम गाव गावरानमध्ये कशी कोंबडी बनवतात ना ते तुम्हाला आज मी रेसिपी सांगतो आपण पहिले एक चुलीवर जेवण बनवतो चूल तुम्हाला माहीत असेल चूल मतलब चुलीवर ठेवून एखादा टोप घेऊन ती कोंबडीला साफ वगैरे करून चांगली तिला कटिंगगी करून कटिंग वटिंग केल्या तर आपण तिला सो साफ करून पूर्ण पाण्यात धुऊन वगैरे ठेवूया त्यामधे फक्त मीठ टाकूया मीठ टाकून कशी ती मुरून जाते जे तिचे अंगाचे जे पिसं असतात ते मुरून जातात ठीक आहे आपण चुलीवर टोप ठेवूया टोप ठेवल्यानंतर मग टोपामध्ये तेल टाकूया खालून जशी आग असते आग लावायची असते ती औषामध्ये आपण आग लावतोय चुलीला तेल टाकून तेल जसं गरम झालं ठीके पहिले कांदा कापू या मग टमाटे कापूया मग दोन हिरव्या मिरच्या कापूया ठीके थोडीशी कोथिंबीर घेतली तरी चालेल आपल्याला ठीके ते जसं तेल जसं गरम होतं तर कांदा टाकून ते कांदा अख्खा लाल करुन घेऊया ठीके कांदा लाल झाला तर टमाटे टाकल्यावर टमाटे मुरपतात टमाटे जसे मुरपले कोथिंबीर लास्टला टाकली तरी चालेल ठीक आहे ते चांगलं हे करून मग आपलं मग आपल्याला मिरची पावडर हळद मीठ मीठ झालं आणि आपला गावरान मसाला ठीक आहे त्याला आपण गरम मसाल्याच्या एकरूपाने बोलतो गरम मसालाची टेस्ट जी असते ती चिकनसाठीच असते ठीके ते सगळं आपण कडाईमध्ये कांदा टमाटर मुरवल्यानंतर ते मसाले सगळे टाकायचे ते मसाले टाकले की हलकंसं फिरून आणि थोडं पाणी टाकून ते मसाला उकळून घ्यायचा जसे मसाले आपले हे झाले तर्रीसारखे झाले तर आपण चिकन टाकून द्यायचं चिकनसोबत थोडंसं पाणी हलकंसं टाकून पहिले चांगलं असं उकळून घ्यायचं मग नंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं जसं पानी टाकलं आपण वरून कोथिंबीर टाकून द्यायची आणि एक मात्र जी आपण आग लावतो आग लावून हलक्याशा झाकण त्या टोपावर ठेवून ठेवून टाकायचं जसं आग लागेल चिकन बॉइल होईल चिकन बॉइल होईल नॉर्मल चिकनला तर्री येईल जशी जशी तर्री येईल तसे पीस आपले भाज शी शिजतील जसं आपल्याला चांगलं वाटेल ती रेसिपी खूप चांगली होती मग जशी ती मी खाल्ली ना खूप मला आवडली ना गावासारखी चुलीवर जेवण आणि ते चिकन आणि गावठी कोंबडा खूप चांगले वाटते